नमस्कार जी हा हा मला दुधाची चिंदी लावायचे होते ह तर काय आपल्याला घरपोच दूध पाहिजे त घरपोच मिळेल ना हॅलो चंदी जल्ला आहे त्याचे ते मला वेळ सकाळची वेड मला पाहिजे तर साडे नऊपर्यंत मला मिळू शक नऊ वाजेपर्यंत मिळू शकते का अच्छा नाई कारण काय आहे मला तर औषध घ्यायची राहते दुधासोबत आणि माझी कार्यालयीन वेळ राहते दहाची आता कम से कम साडे नऊपर्यंत मिळालं तरी चालेल

हो साडे नऊपर्यंत अच्छा हां तर थोडे दहा आ पण दस मिनटं आणखी थोडे वाढवू शकता तुम्ही हो हो माझ्या इकडे

हो चालेल ना न तुमच्या इकडे आता मी बघितलं द दही पा सुद्धा मिळते ना हां तर दहीया आणि पनीर पण सुद्धा आहे हा तर मला रविवारी दिवशी ते लागतीलच ते तर केव्हाही मिळ दुपारचे नंतर मिळाल तर चालेल त्याच काय नाही पण रविवारी लागेल ते

हा दूध तर मला सगळं मिळून अर्धा लिटरचं लागतेच फक्त हो हो त दोन्ही प्रकारची मिळतात आपले गायच्या पण म्हशीच्या नाही ना जे हो हो नाही तर ते औषधकरिता मला गाईच्या दूध हवें हा त तेच गाईच जर राहिलं ते चांगलेच आहे हां ठीक आहे ना तो तुम्ही चालेल ना

ह हो चालेल चालेल हो चालेल चालेल करता येईल ते अडजस्ट पण व्यवस्थित पाहिजे पोचलं पाहिजे का हम्म